लाइव मॉडेल किंवा स्थिर लाईफमधून एखादे चित्र काढलं तर मी एकदा एक चित्र काढलं होतं लाइव असं फोटो होता एक व्यक्ती उभी होती आणि त्याचं मी चित्र काढत होते खूप छान अनुभव आला मला तर त्याच्यामध्ये चित्र काढताना आपल्याला समोर एखादा माणूस एखादी व्यक्ती एखादी अशी गोष्ट करते आणि ती आपण तेव्हाच लगेच त्याच टाईमला कॅप्चर करतो तेव्हा ते खूप ते तसे परत ती चित्र कधी आपल्याला क्लिक करताच येत नाही असं असतं एखाद्या लाईव किंवा अचानक एकदा क्लिक केलेलं असतं चित्र ते का काढताना जी मजा असते ती नंतर कधीच नसते असं आपण बोलतो की ही ही पोज द्या ती पोज द्या पण जे डायरेक लाईव किंवा स्थिर एकदम असताना एकदम आपण चित्र काढतो ना तेव्हाची पोज वेगळीच असते एकादा प्राणी उडी मारताना किंवा एक सिंह एका सशाची शिकार करताना किंवा हरणाची शिकार करताना जे आपण चित्र असे ला मोबाईलच्या माध्यमातून बघतो तसे लाईव जे बघतो ना ते खूप वेगळेच असते आणि त्याचं खूपच तो अनुभवच वेगळा असतो फक्त त्यात अवघड काय असतं आता आपण लाईव काढायचं म्हणलं तर आपल्याला ते जंगलात गेलं पाहिजे किंवा त्या जंगलात लांबून तरी पण तो समजा चुकून जो सिं तो सिंह जर आपल्या फोटोच्या आवाजाने आपल्या फोटोच्या क्लिकच्या आवाजाने जर आपल्याकडे आला तर आपलीही शिकार होऊ शकते आणि लाईव चित्र काढा आता स आपल्याला पाण्यातील एखाद्या नदीच्या आतील आपल्याला जर फोटो काढायचा असेल आपण कॅमेराही घेऊन ज जात असेल तर आपल्याला कॅमेरा खराब होऊ शकतो पण आपल्याला जर ते लाईव पण चित्र मिळू शकते आपल्याला पण ते लाईव चित्र आपल्याला अशा संग्रहासाठी पण जतन करता येऊ शकतं ते लाईव चित्र परत कधीच आपल्याला काढता येत नाही जे एकदा घेतलेलं असतं ना चित्र ते असं डायरेक आपण सौ अंदाजे असं नाही काढू शकत आपण चित्र ते तेव्हाच लाईवच आपल्याला चांगले काढता येतं चित्र एकदाच